हो मी शिवायला शिकवले आहे ब्लाउज शिवणे ड्रेस शिवणे साड्यांला फॉल पिको लावणे ब्लाउज शिवायचा असला तर त्याला हुका वगैरे कशा लावायच्या तसंच त्याच्यावरती गळा वगैरे त्याचा कसा घ्यायचा त्या त्याचा वरती त्याला म्हणजे सुशोभित ब्लाऊजला कसं करायचा त्याच्या सगळं शिकवलेलं आहे आणि ड्रेस जर शिकवायचे असले तर आपल्याला लांब बाह्या घ्यायच्या का कुठल्या कुठली पॅन्ट घ्यायची कुठले घ्यायचं मग पॅटर्न कोणकोणते म्हणजे लॉन्ग पॅटर्न घ्यायचं का ड्रेसचं ड्रेसवर टिपा कशा मारायच्या परत कसा कापायचा गं गळा वगैरे कसा घ्यायचा ड्रेसचा आणि त्याच्या ज्या शॉट बाह्या घ्यायचा की लॉन्ग बाह्या घ्यायचा हे सर्व सर्व शिकवलं आहे कारण फॉल वगैरे साड्यांना जर लावायचं असलं तर फॉल वगैरे लावणे त्याच्यावरती पिको वगैरे करणे फॉल लावून व्यवसाय अ व्यवस्थित आलं पाहिजे हे सर्वांना मी शिकवलेलं आहे कारण ब्लाऊज जर शिवायचा असला तर त्याची बाही कशी घ्यायची त्याचा गळा घ्यायचा त्याला लॉन्ग बा बाही घ्यायची की छोटी बाही घ्यायची कटोरी घ्यायची की परत स्मॉल असं छोटासा गळा घ्यायचा असं सर्व शिकवलं आहे